वीज पुरवठा आमच्या ठिकाणी चोवीस तासच असतो वीज कधी खंडित होत नाही तरी काही ठिकाणी दिवसातून काही तास वीज पुरवठा कमी असतो वीज खंडित होणे ही एक गंभीर समस्या असू शकते आणि ऋतूनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना जीवनावर परिणाम होत असतो वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वीज खंडित होत असतो जसं की आमच्या इथे उन्हाळ्यात उष्णच उष्णतेचा त्रास होतो त्यामुळे वीज वीज नसल्यामुळे पंखा ए सी किंवा कूलर वापरता येत नाही ज्यामुळे उष्णतेचा त्रास होतो पाणी समस्या पण अवलंब येते त्यामुळे कारण की इलेक्ट्रॉनिक पंप जो असतो तो बंद पडतो वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे अडचण पाणी पाण्यासाठी अडचण निर्माण होते तसेच फ्रीजसारख्या इलेक्ट्रॉनिक साधन देखील बंद पडतात हिवाळ्यात तसे उष्णतेचा अभावामुळे हिट हिटर उपकरणे चालतात ते हे विजेवर चालत असत कार्यक्ष त्यामुळे हिवाळ्यात त्रास होऊ शकतो वीज खंडित झाल्यामुळे प्रकाशाचा अभाव पण असतो हिवाळ्यात त्यामुळे रात्री लवकर अंधार पडतो त्यामुळे ह्याचा प्रभाव पडू शकतो शेतीचं अस् अस् स् सुद्धा समस्या होऊ शकतात काही ठिकाणी विहिरीच्या पाणी उपसण्यासाठी विहिरीचा विजेच विजेचा वापर केला जातो तिथे पण विजेमुळे अभाव होऊ शकतो पावसाळ्यात पावसाळ्यात देखील विजा विजा व सोसाट्याच्या पावसामुळे काही वीज पोल्स वगैरे पडतात त्यामुळे वीज वीज कमी प्रमाणात पुरवठा होतो किंवा काही दिवस विजेचा पुरवठा होतच नाही दूरसंचार समस्या पण खंडित होऊन जाता सगळ्या रस्तं आणि रस्ते आणि तुटलेल्या विजेच्या तारांमुळं पा रस्त्यावर धोका होऊ शकतो सर्वसाधारणपणे ऑनलाईन शिक्षण अभ्यास थांबू शकतो किंवा लघुउद्योगात उत्पादने थांबू शकतो असे परिणाम पडतात वीज खंडित झाल्यामुळे